आमच्या संस्कृतीमध्ये सोळा ते अठरा पगडी आहेत प्रत्येक जातीप्रमाणे विवाहाचं पद्धत प्रथा बदलली जाते बौद्ध धर्मांची क्रिच्चनांची माळी जात प्रत्येक जातीप्रमाणं संस्कृती बदलली जाते त्या प्रथा त्या प्रथाप्रमाणे प्रत्येकांची विवाह विवाह होत असतात